फुलांची किंवा झाडांची काळजी कशा करता घेणे अनिवार्य झालेले आहे ते निसर्गाचा नियम आहे आता वसंत ऋतू म्हणजे उन्हाळा त्याच्यामध्ये तुम्हाला आ ऑक्सिजनची कमतरता जाणवते किंवा सावली पाहिजे असते तुम्हाला त्याकरिता झाडं लावणं आणि त्याची काळजी घेणं निगराणी करणं हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे जसं आपण बीमार पडलं की आपल्याला डॉक्टरची गरज भासते तसंच ऊन पडलं की त्या वेळेला आपल्याला ऑक्सिजनची किंवा हवेची गरज भासते त्याकरिता नैसर्गिक हवा ही शुद्ध हवा असते आणि त्या हवेनं शरीरावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही किंवा आपल्या निसर्गाचा समतोल राखण्यात आपला ह मदत होईल